मला शेतीत काम करायला फार आवडते तर त्याच्यामुळे मला विविध झाडे झुडपे यांची खूप आवड आहे गुलाब मोगरा जाई जुई असे अशा बा बागा मला फार आवडतात आणि तसेच पेरू सीताफळ रामफळ या बागा आमच्या शेतात असल्यामुळे मला फार याचा छंद लागलेला आहे